मराठी भाषा ही एक समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे तिचा इतिहास अनेक इतर भाषांमधून आलेला आहे उत्पन्न झालेली आहे ती मराठीवर इतर भाषांचा म्हणजेच संस्कृत अरबी इंग्रजी असा असा प्रभाव पडलेला आहे या भाषांचा परिणाम काही बाबतीत लाभदायक आहे तर काही बाबतीत चिंताजनकही ठरत आहेच प्राचीन काळात संस्कृत ही ज्ञान विज्ञानाची धर्माची शास्त्रांची भाषा होती मराठी भाषेची देखील काही शब्द संस्कृतमधून आले आहेत जसं की म धर्म कर्म मोक्ष आनंद हे शब्द स मूळ संस्कृतमधले आहेत आणि संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषेला गोडवा समृद्धता आणि भाषाशास्त्रीय ताकद मिळाली आहे आजही शालेय अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत शब्दांचा प्रभाव पाहायला मिळतो तर दुसरीकडे इंग्रजी भाषेचा मराठीवर झालेला हा प्रभाव हा सध्याच्या आधुनिक युगात जास्त ठळकपणे जाणवतो इंग्रजांच्या राज्यकाळात शिक्षण कायदे व्यवसाय या सगळ्या क्षेत्रात इंग्रजीचा वापर सुरू झाला त्यामुळे मराठीत इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणात मिसळले गेले आज आपण सहजपणे मोबाईल कम्प्युटर फाईल ड्रायवर फॉर्म अशा अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो आपल्यावर इंग्रजी शब्दांचा परिणाम इतका खोलवर झाला आहे की हल्लीची तरुण पिढी तर मराठी आणि इंग्रजीचा मिश्र वापर करते जसं की मी म्हणजे ऑफिसला जाणार आहे तू रिपोर्ट मेल कर असं आपण सहज जन बोलून जा ऐकायला मिळतात यामुळे भाषा आणि संवाद सोप्पा झाला आहे पण मूळ मराठी शब्द हे बाजूला पडू लागले आहेत आणि त्याचा मराठीच्या शुद्धतेवरही परिणाम होत आहे या बदलामुळे काही सकारात्मक परिणाम पण झाले आहेत तसं जसं की इंग्रजीमुळे मराठी भाषेचा आधुनिक तंत्रज्ञानाशी संपर्क वाढला आहे नवे शब्द रूढ झाले आहेत संप्रेषण वेगवान आणि जागतिक पातळीवर संवाद साधण्याची क्षमता वाढली आहे त्यामुळे तरीदेखील पारंपरिक मराठी शब्द म्हणी शुद्धलेखन हे अ काही मराठी भाषिकांना संकोच वाटतं हे वापरताना संकोच वाटतो हे आपले दुर्दैव आहे म्हणूनच मराठी भाषेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपले कर्तव्य आहे